नमस्कार मला शैक्षणिक कर्ज जे आपल्या बँकेमार्फत आपण वितरित करत आहात त्याच्यासंबंधी माहिती हवी आहे माझ्या मुलाला सध्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची आवश्यकता आहे जेणेकरून तो आपल्या माध्यमातून किंवा आपल्या आर्थिक सहाय्यामधून त्याचे तो शिक्षण पूर्ण करू शकेल म्हणून मला आपल्या शैक्षणिक कर्जाबद्दलची माहिती हवी आहे त्याचा इंटरेस्ट रेट किती आहे आणि आपण किती आपली कर्जाची मर्यादा किती आहे त्याची परतफेड कशा पद्धतीनं आम्ही करू शकतो या संबंंधी आम्हाला आपल्याकडून माहिती आवश्यक आहे आणि आपल्याकडून जर इतर कोणी कर्ज घेतलं असेल तर त्याचाही आम्हाला काही तपशील किंवा संपर्क द्यावा जेणेकरून आम्हालाही त्याच्याविषयी अधिक माहिती घेता येऊ शकते